मला लहान मुलं खूप आवडतात आणि मी जो वेळ घालवतो तो म्हणजे माझा काकाचा मुलगा तो अतिशय खूप छान असतो म्हणजे कायम हसत असतो किंवा एखाद्या वेळेस रडत असतो रडण्याचं कारण त्याचं कमी असतं पण हसण्याचं कारण खूप त्याचं जास्त असतं कायम खेळत असतो सर्वांशी तो आनंदात असतो त्याला तुम्ही खायला द्या तो तुमचा म्हणजे गुण गाणार किंवा तुमच्याशी तो जवळ येणार पण जेव्हा तुम्ही त्याला रागवणार तो तुमच्यापाशी दूर जाणार किंवा तुमच्यावर चिडणार तसं म्हणजे आयुष्य त्यांचं खूप भारी असतं ना कसलं टेन्शन असतं ना काय अगदी छोट्या छोट्या गोष्टी होऊन ते खुश होतात आणि एकदा छोट्या छोट्या गोष्टी ते रुसत असतात पण त्यांच्या जास्त काय अपेक्षा नसतात त्यानंतर ती प्रत्येकासाठी त्यांचं एक वेगळं प हे असतं आणि कायम ती खूश असतं आणि त्याच्यामुळं मी त्याच्याबरो वेळ घालवतो त्यापासून मला खूप भारी वाटतं आणि ती वेळ घालवल्यानंतर मी एकदम फ्रेश माइंडसेट असतो आणि नंतर ज्यावेळेस मी अभ्यास करायला बसतो त्यावेळेस मला कसलंही टेन्शन नसतं कारण मी त्याच्याबर वेळ घालवून माझं आगोदर मन फ्रेश केलेला असता आ मोबाईल बघण्यापेक्षा किंवा इतर सोशल मीडियावर काहीतर बघण्यापेक्षा मी त्याच्याबर वेळ घालवतो आणि मला ती खूप भारी वाटतं